दादा मला एक कॅब बुक करायची आहे मला सहलीसाठी माझ्या कुटुंबासोबत अमरावतीला जायचं आहे हो तिकडे तो झू आहे ना त्या झूमध्ये जायचं आहे तर तिथपर्यंत तुम्ही सांगा ना किती किंमत लागेल अच्छा तर तुम्ही किलोमीटरच्या हिशोबाने सांगत आहेत का ठीक आहे चालेल पण मा मी तुमचा जुना ग्राहक आहे मी आधी तुमच्याकडून तीन चारदा कॅब बुक केलेली आहे तर माझ्याकडे तुमचे एक प्रोमोकोड आहे तुम्ही मला एक व्हाउचर दिला होता त्यामध्ये मला पंधरा टक्के सूट आहे हो तर तुम्ही ते अप्रूव करू शकता ना तुम्ही एकदा चेक करून घ्या बरं ह्याला बरं ठीक आहे तर मी मला उद्या जायचं आहे तर मी उद्या सकाळला तुमच्या इकडे आपल्या सहपरिवारासोबत येतो ठीक आहे उद्या सकाळी मला नऊला ठीक आहे थँक यू